ग्रामीण भागातल्या स्थानिक कृषी उद्योगाला सरकारनी जे दुग्ध व्यवसाय पशुधन व्यवसाय किंवा इतरत्र शेतकरी बाजार पेठेसाठी जे स्थापन करून काही स मार्केट कमिटी काही स्थापन केलेली आहे त्या संदर्भातून त्यांना एक चांगला एक मदतनीस म्हणून म्हणता ये येईल कारण दुग्ध व्यवसायासाठी जे जागतिक व्या किंवा जगासमोर दुग्ध व्यवसायसाठी शेतकरी लोकांना जे काही मदत होत होत होत नव्हती ती काही सरकारने स्थापन केलेल्या काही समित्यामुळे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि अगदी वाजवी स्वरूपामध्ये ते उपलब्ध होत आहे आणि दुसरा व्यव सांगायचं म्हणजे शेतकरी बाजार एक जोड पीक म्हणून जे भाजीपाला किंवा इतरत्र जे काही फ फळभज्या आहेत त्या व्यवसायातून शेतकऱ्यांना एक चांगला उपक्रम निर्माण करून दिलेला आहे आणि त्याच्यातून त्यांची म्हणजे उपजीविकेचं उदरनिर्वाहाचा जो खर्च आहे तो ते त्या माध्यमातून तो